चित्र रेखाटांना त्या प्रक्रियेचे वर्णन करावेच लागते कधी कधी आपल्यासमोर एखादी वस्तू किंवा काही गोष्टी नसतात मं त्या आपल्याला समोर ठेऊन त्याचं मो मोजमापण घरून कागदार उतरावं लागतं त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे एखादी वस्तू किंवा एखादी गोष्ट आपल्याला कागदावरती त्या चित्रातून लोकांपर्यंत पोचवायची आहे तर डोळे बंद करून शांत चित्ते चित्त म्हणा ती डोळ्यासमोर आणि नजरेसमोर आणि एका कागदावरती रेखाटावी लागते दुसरं म्हणजे चित्रकार्थना ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही माध्यमांचा वापर केला जातो मी देखील करते आणि ऑफलाईन तर तर आपल्या डोळ्यासमोर जी गोष्ट दिसते तीच आपण घागावरती देखारतो मात्र ऑनलाईनचा वापर आपल्याला यासाठी करावा लागतो कारण आपला मोजमापण करताना किंवा एखादी गोष्ट कुठून कुठे दाखवायची आहे यासाठी आपल्याला कधी कधी ऑनलाईनचा वापरही करावा लागतो त्यानंतर अलीकडेच मी एक चित्र काढी लवतो व्यासन सोडा आणि आरोग्या चोडा या चित्रामदे मी पाच हाताचे हाताची पाच बोठं दाखव त्या बोठांमदे वेगवेगळ्या प्रकारचे वेस पदार्थ दाखवले होते त्यानंतर एका दारूच्या ग्लासातून एका माणसाला दुसरा हात भाहेर काढताना दाखवतं असं मी चित्र काढलं होतं अजून खूप प्रकार दाखवले होते आणि त्याच चित्रातून लोकांपर्यंत उत्तमसा मार्ग देखील मिळत होता आणि ते भरपूर लोकांपर्यंत चित्र पोहचण्यात आलं आणि त्या चित्रातून मला दुसरं प्राईज दुसरं बक्षीसदेखील मिळालं आहे